शिक् शाळांचे शाळेमध्ये जे शिक्षक असतात खेड्यात त्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा असते तिथले मुलं शेतकऱ्यांचे साधारण घरचे मुलं असते त्यांना एकदम व्यवस्थित सगळं येत शिक्षण घेता नाही येत किंवा त्यांना समजत नाही पण हे शिक्षक लोकं जिल्हा परिषदचं ज गवरमेंटचा जो पेमंट मिळते तो त्यांना भरपूर असतो पण या अशा सर्वसाधारण घरातल्या लोक मुलांना ज्यांना येत नाही त्यांच्याकडे शिक्षकांनी व्यवस्थित त्यांना हँडल करून शिकवून त्यांची प्रगती करावी पण असे शिक्षक लोकं करत नाही त्यांना पैसे मिळाले बस ते दुर्लक्ष करतात मुलांवर त्यामुळे मुलं हे शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना खेड्यातील मुलांना चौथ्या वर्गापर्यंतही गेलं तरी त्यांना पुन्हा पूर्ण शंभरपर्यंत पाढेसुद्धा येत नाही बेचे पाढे नाही येत हे शिक्षक लोकांचं फार चुकते त्यामुळे आम्ही शिक्षकांना हे म्हणतो की तुम्हाला गवरमेंट पगार देतो तर त्या पगाराचा तुम्ही मुलांना शिक्षण देऊन ते पगार जो तुम्हाला मिळतो ते मुलांना शिक्षण देऊन त्याचा तुम्ही उपयोग घ्या म्हणजेच तुम्हाला त्याचा हे वाटेल तुम्हाला की आपण गवरमेंट आपल्याला पगार देतो आपण या पोरांचं भविष्य घडवतो त्याच्यात तुम्हाला पण समाधान वाटेल आणि पोरं पण उत्तम रीतीने पुढे जातील